कसं आहे भारतामध्ये गेल्या काय वर्षामध्ये बरेच बदल झालेत तरी पण मागल्या वीस तीस वर्षात बरंच बदल झाला होता कारण भारत स्वतंत्र झाल्यापासून पण बरंच बदल झाले होते मग ते तंत्रज्ञान असूद्या शिक्षण असूद्या मनोरंजन असूद्या व्यापाराचं क्षेत्र असू दे किंवा वाहतूक क्षेत्र असू द्या नाही नाही यात ते फक्त एका माणसाचा कुणाचा उल्लेख करून चालणार नाही बरीच माणसं असे आहे ज्यांच्यामुळे हे शक्य झालं आहे त्यातले त्यात तंत्रज्ञ तंत्रज्ञानाचं म्हनलं तर मग इन्पोसीस आहे त्याच फावंड्र नारायणमूर्ती आहेत सुधा मूर्ती आहेत अशी माणसं आहेत शिक्षणक्षेत्रामध्ये असलेलं शिक्षण क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच सुविधा आहेत